पिझा मला खूप आवडतो पण मी खूपदा खाल्ला पण मला बनवता येत नाही पण ही रेसिपी मला शिकायची आहे जर कोणी मला शिकवत असेल तर मी ही रेसिपी शिकायला तयार आहे याच्यासाठी कुठे शिकायची हे अजूनपर्यंत ठरलं नाही आहे जर आता मला जर माहीत झालं तर कोण शिकवते तर मी त्याच्याजवळ जाऊन ही रेसिपी नक्कीच शिकेल